हो मी दहावीत असताना आमच्या शाळेत एक स्पर्धा झाली होती तर धावायचीच त्यात मी घेतला होता मी त्यात मी भाग घेतला होता तर धावायला मला आवडतं पहिल्यापासूनच पण रेसमध्ये मी कधी नव्हते धावले तर थोडं सुरवातीला थोडं झाला हे की एकदम दमायला वगैरे पण एकदा ते रिदम आलं ना आलं की काही वाटत नाही आपल्याला आणि तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता असं जिंकले वगैरे नाही मी कॉम्पिटिशनमध्ये पण सेकंड थर्ड होते तर ओवरऑल माझा एक्सपिरियन्स छान होता त्यानंतर मी आमच्या शाळेत बाकी पण स्पर्धा झाल्या होत्या जसं स्केटिंग सॅक रेस बाकी गेम्स पण झाले होते बरेच तर मी त्या सगळ्याच्यात भाग घेतला होता थँक्यू